आत्ताचं आपलं असलेलं हवामान किंवा आपलं असलेला प्लॅश्टीकचा यूज किंवा आपण जी आपण कचरा आजकाल जे नदींमध्ये टाकतात मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांचे केमिकल वेस्ट किंवा काय असेल ते नदीमध्ये सोडले जातात यामुळे आपल्या नदीतल्या जीवनांना किंवा आपल्या प्राण्यांना ब माश्यांना खूप जास्त परिणाम होतो आता जर आपण आपला कचरा किंवा तीन चार फॅक्ट्र्यांनी त्यांचं केमिकल वेष्ट नदीमध्ये सोडलं तर तिथल्या माश्यांचं माश्यांवर तो खूप जास्त परिणाम होईल अजून आपण परत आपण जेव्हा आपले प्लॅश्टीक किंवा आपण कचरा आपण कुठल्या ग्राउंडवर टाकतो त्या आणि जो आपण गाय वगैरे तिथे येते तर गाय आपलं दुसरा कचरा खा खाता खाता वेळेस जर गायीने प्लॅश्टीकचा किंवा काही कुठली बॉटल खाल्ली तर तिच्या अख्खा लाईफवर तो परिणाम होईल त्याच्यामुळे तिचं जगणंही मुश्किल होऊ शकतं जर प्लॅश्टीक वगैरे तिच्या गशा वे घशात वगैरे अडकलं तर कारण प्लॅश्टीक हे डायजेस होत नाही कोणालाही प्लॅश्टीक हे खूपच एक हानिकारक द्रव्य किंवा एक पदार्थ आहे आणि आपण आता दिवसेंदिवस आपण प्लॅश्टीकचा वापरही त्यामुळे कमी केला पाहिजे कारण दुसल्या प्रा दुसऱ्या प्राण्यांना दुसऱ्या जीवन जीवनसृष्टीला काहीच त्यामुळे हा हानी नको कारण प्लॅश्टीक कंप डिकंपोज करणंही त्यालाही खूप वर्षं जातात आणि मी असे पाहिले आहे की प्राण्यांना ह्या आपल्या कचऱ्यामुळे कचऱ्यामुळे खूप जास्त परिणाम होतो आहे त्यांच्या लाईफवर